नमस्कार मी अश्विनी भोज बोलते आहे तुमच पॅन कार्ड हेल्पलाईन ऑफिस आहे ना सर मी तुमच्या ऑफिसमध्ये दोन वेळेस येऊन गेलेली आहे तरी पण माझे अद्ययावत काम पूर्ण झालेले नाही तरी एक माझी विनंती आहे की माझे माझे पॅन कार्ड माझ्या नवीन या मोबाईल नंबरशी स जोडून द्यावे त्यामुळे मला खूप काही माझे कामे अर्धवट राहिलेले आहेत तरी कृपया तुम्ही माझे आधार पॅन कार्ड माझ्या नवीन नंबरशी जोडून द्यावेत माझ्या सरांची बदली दुसऱ्या गावाला झालेली आहे त्यामुळे माझ्या बरेच कामं अर्धवट स्थितीमध्ये राहिलेली आहेत तरी आज आणखी एकदा तुमच्याशी मी विनंती करते की लवकरात लवकर माझे पॅन कार्ड माझ्या नवीन न नंबरशी जोडून द्यावे धन्यवाद